मराठी ही माझी मातृभाषा आहे त्यामुळं मला तर ती भाषा आवडतेच ती अर्थात मराठी भाषा ही महाराष्ट्रातली मुख्य भाषा आहे पण ती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी आहे म्हणजे थोडी थोडी फरक पडतो म्हणजे कोल्हापूरची वेगळी सातारची वेगळी बारामतीची वेगळी पुण्याची वेगळी मुंबईची वेगळी कोकणातली वेगळी असा असा तो फरक पडतो अगदी म म्हणजे म्हटलं जातं की एक वीस पंचवीस किलोमीटरच्या पु पुढं गेलं की ती थोडी भाषा बदलते त्याचे ॲक्सेंट्स बदलतात आता कर्नाटक बॉर्डरवरती कोल्हापूर किंवा ही जी गाव आहेत त्यामुळं त्या बा मराठी भाषेमध्ये क कन्नड भाषेचा प्रभाव दिसतो सोलापूरक कडं गेलं तर मला वाटतं आहे ते तेलगू भाषेचा प्रभाव आहे असा तो ब थोडा थोडा प्रभाव आता मराठवाडा का आपल्या विदर्भात या भागामध्ये हिंदी भाषेचा काही प्रमाणात प्रभाव दिसतो कारण मध्य प्रदेश आणि त्याला लागून असलेला जो प्रांत आहे त्याच्यामध्ये हिंदी भाषेचा पण मराठीवरती प्रभाव दिसतो असा असा तो आहे पण मराठी भाषा ही त्याला परंपरा खूप मोठी आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज म्हणजे हे जे संत वाङ्मय आहे आपलं ते अतिशय संपृक्त आणि सं भयंकर दर्जेदार आहे म्हणजे ते आता तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल तर काही बोलायचं म्हणजे सगळ्याच संत वाङ्मयामध्ये खूप भाषेचं सौंदर्य आहे आणि विषय तर फार गहन आणि मोठेच आहेत तर अशा पद्धतीचं परंपरा असलेली खूप ल आपल्याकडं म्हणजे मला वाटतं आहे बा मराठी भाषेमध्येच फक्त दरवर्षी संमेलन होतं बाकी कुठल्याच भाषेचं होत नाही आहे तर त्या त्यामुळं ही भयंकर अशी समृद्ध भाषा आहे आपली मराठी भाषा ही आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे म्हणी आहेत वाकप्रचार आहेत वैविध्य आहे आता त्याच्यातसुद्धा आता आपण म्हणू की ती फार प्युर प्युअर आपण असं असं काय मानायची गरज नाही कुठल्याच भाषा अशी राहत नाही इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळे भाषांचे शब्द गेलेले आहेत आणि त्यामुळं ती जास्त मोठी संपृक्त स समृद्ध व्हायला लागलेली आहे तर तशी आता मराठी पण व्हायला लागली आहे पण त्याचं त्याचं हे न जाता वैशिष्ठ्य न जाता खरं तर ती भाषा टिकली पण पाहिजे म्हणजे उगीचच हिंदीचा आणि इंग्रजीचा भाषेचा प्रभाव खूप अलीकडं वाढला आहे कारण नसताना म्हणजे ती प्रथाच पडली आहे पद्धतच व्हायला लागली मुंबईत तर किंवा असा कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये तर मराठी फारच कमी वापर म्हणजे एका वाक्यामध्ये तीन हिंदी शब्द असतात दोन इंग्रजी असतात आणि एकच मराठी असतो मराठी बोलताना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ती वाईट आहे त्यामुळे ते मराठी भाषा ही जास्तीत जास्त आपण दररोजच्या आपल्या घरात वापरणं ते ते शब्द चांगले चांगले शब्द आता नाहीसे व्हायला लागले आहेत म्हणजे आता मी पुण्या मुंबईकडच्या लोकांना म्हणताना तिथं आणि इथं हे शब्दच गेले आहेत तिकडं आणि इकडं असंच बोलतात म्हणजे त्या तिथे पलीकडे त्या तिथे पलीकडे वगैरे असं नाहीच आहे त्या तिथे हा शब्दच गेला त्या तिकडेच म्हणतात हा प्रक प्रकार झालेला आहे म्हणजे काही शब्दच गायब व्हायला लागले आहेत म्हणजे आता तदनंतर तत्क्षणी असे शब्द जे आहेत हे शब्द कोण वापरताना मला दिसत नाहीत इतके शब्द सुंदर आहेत हे तत्क्षणी म्हणजे त्याच वेळी तदनंतर त्यानंतर हा हा जो प्रकार आहे शब्दांचा म्हणजे म सुंदर अर्थ ते गायबच व्हायला लागले आहेत नाहीसे व्हायला लागले आहेत म्हणजे आता आपण बोलीभाषेमध्ये येणारच त्याचे प्रभाव इतर भाषांचे पडणार वगैरे ठीक आहे पण आपण काही प्रमाणात आपण जागृत राहिलं पाहिजे आपल्या भाषेच्या संदर्भात आपण घरी समजा इंग्लिश मीडियममध्ये काही मुलं मुली शिकत असतील तरी नाही ते पण काय बरोबर नाही असं मला वाटते आपल्या मातृभाषेतच शिकावं तरीही पण निदान घरी तरी आपण आपली आपली भाषा वापरावी मातृभाषा आणि त्याचा अभिमान असावा खरं तर गर्व नसला तरी अभिमान पाहिजे असं मला वाटतं आहे